मी बागकाम तीनही ठिकाणी करते अंगणात अंगणाच्या बाहेर भिंतीजवळ आणि टेरेस कारण टेरेसवर छोट्या साइजची कुंडीतली झाडं लावलेली आहेत जिथून की फुलं वगैरे त्यातून भाजीपाला याचे उत्पादन घेते त्यानंतर वेल झाडे आणि अंगणात आहेत मोठी झाडे त्यातून फुले कडीपत्ता विडे विड्याचे पान जाई जुई जास्वंद अशा प्रकारची मोठी झाडे खाली बाहेर लावलेली आहे अंगणात आणि अंगणाच्या बाहेर शेवगा आवळा लिंबू अशी झाडं लावलेली आहेत बागकाम करताना आम्हाला खूप आनंद होतो घरी आलेले भाजी फुलं फळं पाहाताना समाधान वाटते मी हे खूप मनापासून करते त्यामुळे मला आनंद मिळतो